हां ताई बोला न

जाऊ नं ताई या तं किती किती लोकं जाऊ जाऊ आपण मग गाडी करा लागेल नं किती सीटर करावं लागेल

हो हो वाढते नं तर तसंच करू आपण सतरा सीटर करू आणि का उन्हाळ्यात जायचं आहे हे न बरं बरं ठीक आहे न तर मग किती रुपयामध्ये होणार ते हो हो ठीक आहे नं मग किती रु रुपयामध्ये ठरवू आपण

बर

म्हणजे असं ठरवू गाडी पण आलं पाहिजे त्याच्यात जेवणाचं पण आलं पाहिजे आणि उन्हाळ्यात म्हणजे पाणी पाणी पण भरपूर लागते नं आपल्याला तर मग त्याचं बजेट पकडून सगळं तेवढी फी आपण एका जणाकडून एका कँडिडेटकडून पैसे घ्यायचे मग

ट्रीपनुसार

हजार रुपये कमी होतील ताई

ठीक आहे नं जाऊ मग आपण मी विचारते माझं तर नक्की आहेच पण बाकीच्यांना पण विचारते कॉलनीतल्या बायांना पोस्टपोन करता येते म्हणजे मार्च एप्रिलला करता येते आपल्याला एंडिंग एंड म्हणजे फस्ट वीकमध्ये नाही का एप्रिलच्या

उन रहाते बरोबर आहे अच्छा जाऊ नं आपण नक्की जाऊ

हो हो सांगते ताई बाय हो